अतिसारावर घरगुती उपाय म्हणून आमच्याकडे मेथ्या अशाच एक चमचा मेथ्या गरम पाण्यासोबत गिळायच्या अतिसार कमी होतो किंवा वेल वेलचीसु जायफळ असतं ते जायफळ उगाळून साखर आणि तूप घालून गरम करून ते देतात किंवा आणखी कोरा चहा लिंबू घालून पितात त्याच्यामुळे अतिसार दुरुस्त होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं हलका आहार दही भात दही केळी असं देतात त्याच्यामुळेही तो बरा होतो